तसं पहायला गेलं तर मी थोड्या वर्षापूर्वी एक ॲथलीट होतो आणि आमच्या इथे जे एच डब्लू कंपणी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत होते आणि दररोजची त्याच्यामुळे दररोजची आमची एक पंधरा ते सोळा किलोमीटरची प्रॅक्टिस असायची आणि त्याच्यात मी चौथा ते पाचवा दरवर्षी कुठे नाही कुठे बसायचो आणि ते पण हजारो लोकांच्या मध्ये आणि त्याच्या मुळे मला धावण्यामध्ये भरपूर आनंद यायचा कारण एक तर पारितोषिकही मिळायचे आणि त्याच्या बरोबर ॲथलीट म्हणून आजूबाजूच्या परिसरात माझं फार मोठं नाव झाले होते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे एच डब्लू कंपनीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून आमच्या येथील भरपूर ॲथलीट लोकांना एक नाव मिळून दिले कंपनीचे नाव झाले झाले आणि देशाचे नाव झाले त्याच्यामुळं मी जे एच डब्लू कंपनीचे फार फार आभार मानतो